माझा शाळेतील आवडता विषय आहे मराठी कारण मला मराठी खूप ज बोलायला जमतं आणि कसं इंग्लिश मला हार्ड जात होतं तर मला मराठीच आवडायचा पहिल्यांपासून तर म्हणजे इंग्लिश म माझे इंग्लिशचे सर जे होते मला ते खूप शिकवायचे पण मला ते इंग्लिश म्हणजे विषय आवडतंच नव्हता आणि कारण तो मला हार्ड जात होता म्हणून मला आवडत नी पण आता मला इंग्लिश विषय हार्ड जात णाही पण मला पहिल्यापासून मराठीच आवडते आणि म आताही मराठी आवडते कारण ते म्हणजे मराठी म्हणजे आपली मराठी मातृभाषा आहे आणि मराठा आपण लोक आहे तर मला मराठी भाषा त्यामुळे खूप आवडते आणि तो मला पहिलेपासून आवडायचा कारण मी जेव्हा म्हणजे जेव्हा मी पहिलीत होती तेव्हापासून मला क का की अ आ इ हे शिकवले आणि मला मराठी वाचायला येत होते तर मला म्हणजे मराठी वाचायला आले तर मला एवढी खुशी झाली होती की मला मराठी वाचायला येतं मराठी वाचायला येतं तेव्हापासून मी मराठीची पुस्तकं वाचायला निघाली आणि म्हणजे त्या मराठीच्या मला पुस्तकातले जे पाठ होते तेही समजायचे आणि कविता आहे ते ही समजायच्या अशाप्रकारे म्हणजे मला ते समजायच्या म्हणून मला ते मराठी विषय खूप आवडायला लागला होता